मी आत्तापर्यंत खूप साऱ्या नृ नृत्य प्रदर्शनमध्ये भाग घेतलेला आहे त्यामुळे असं सांगू नाही शकत की एकच असं कुठलाही मेमोरेबल आहे म्हणून कारण माझे सगळेच कार्यक्रम हे मेमोरेबल आहेत आणि खूप छान पद्धतीने ते मी सादर केलेले आहेत सर्वप्रथम मी ज्यावेळेस नववीत शिकत होते त्यावेळेस आमच्या शाळेमध्ये तसे लहानपणापासून मी गॅदरिंग वगेरेमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनमध्ये भाग घेतलेला आहे परंतु माझ्या आठवणीप्रमाणे मी ज्यावेळेस सर्वात प्रथम ज्यावेळेस मी सातवीत होते त्यावेळेस आम्ही आमच्या शाळेमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन अरेंज केलं होतो त्यावेळेस मी भाग घेतला होता तेव्हाही आम्ही देवीचं गाणं घेतलो होतो खूप असे मिक्स फ्युजन गाणे घेतले होते तोही खूप छान असं नृत्य प्रदर्शन मेमोरेबल आहे त्याचबरोबर मी ज्यावेळेस नववीत होते त्यावेळेसही आमच्या शाळेमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन झालं होतं त्यातही मी भाग ग्या भाग घेतला होता त्यामध्ये तेव्हाही आम्ही खंडेरायाचं गाणं घेतलं होतं सो खूप छान इतका छान आणि भरदस भारदस्त कार्यक्रम झाला होता आणि हे जे वार्षिक स्नेहसंमेलन असायचे हे आमचे गावात अरेंज केले जायचे त्याच्यामुळं घरून आई वडील वगैरे सगळेच असे बघण्यासाठी यायचे त्यामुळे खूप छान वाटायचं तो कार्यक्रम तोही एक माझ्यासाटी मेमोरेबल नृत्यदर्शन आहे त्याचबरोबर मग मी ज्यावेळेस ग्रॅज्युएशन करत होते त्यावेळेस फर्स्ट इयरला असताना आमच्या शाळेेत दरव आमच्या कॉलेजमध्ये दरवर्षी खूप मोठं वार्षिक स्नेहसंमेलन सात दिवसांचा तो कार्यक्रम आ आखला जातो त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा मी व माझ्या टीमने आम्ही डान्स गाणं म्हणजे डान्स बसवला होता नृत्य बसवलं होतं तर तेही आमचं म्हणजे शिवाजी महाराजांचं गाणं होतं की युगत मांडली असं शिवाजी महाराजांचं खूप छान गाणं बसवलं होतं आणि हे माझ्यासाठी खरंच खूपच मेमोरेबल आहे आणि या गाणं कारण मी सर्व गाण्यांमध्ये मुलीचीच भूमिका केली होती किंवा मग परंतु या गाण्यामध्ये मला मावळा शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा होण्याचा जो काही मान आहे तो मला या गाण्यातून मिळाला होता त्यावेळेस मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून मी त्या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये डान्स केला होता परफॉर्म केला होता त्यामुळे हा माझ्यासाठी खरंच खूप मेमोरेबल क्ष असा क्षण होता त्याचबरोबर गणपती हो गणपती फेस्टिवलमध्ये सुुद्धा गणपतीच्या ज्यावेळेस गणेशोत्सवमध्ये सुद्धा आमच्या मालपाणी कॉलेजच्या बाहेर जे काही मालपाणी लॉन्स आहे तिथे कार्यक्रम खूप मोठा कार्यक्रम गणपतीनिमित्त आयोजित केला होता तर त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा मी हॉस्टेलला राहत असल्यामुळे आम्ही हॉस्टेलच्या मुली आणि आम्ही खूप छान असं देवीचं गााणं घेतलं होतं की ते गाणंसुद्धा आम्ही तिथे सादर केलं होतं तो आ माझा सर्वात पहिला शो होता की असं स्टेज शो म्हणजे की इतके लोकं असे लांबून लांबून लोकं आली होती बघायला इथून मागचे जे काही मी कार्यक्रम केले होते हा कारे हे कार्यक्रम फक्त गावातली गावातली माणसं असायची किंवा मग फक्त कॉलेजची मुलं मुली असायची परंतु हा जो गन गणेशोत्सावमध्ये जो काय मालपाणी कॉलेजला आम्ही केलेला होता ग डान्स तो इतके बाहेर बाहेरचे खूप असे टक्कर देणारे स्पर्धक तिथे आले होते त्यामुळे हा खूप मोठा कार्यक्रम माझ्यासाठी खूप मेमोरेबल होता आणि त्या कार्यक्रमाचे आठवण माझ्या आयुष्यात अविस्मरणीय आहे ना ती कायम माझ्यासोबत राहील तो जो अनुभव होता ती जी स्टेज डेरिंग होती एवढा मोठ्या स्टेजवर ती पहिली जाण्याची संधी मला मिळाली होती आणि त्या संधीचं सोनं आमच्या टीमने नक्कीच केलं होतं आणि त्यामध्ये आम्हाला बक्षीसही मिळालं होतं अशा पद्धतीने हा माझा नृत्य प्रदर्शन कार्यक्रम माझ्या खूप मेमोरेबल आहे